मी लहान असताना मला डान्सिंग खूप आवडायचं म्हणून माझ्या म्हणून मी सगळं आम्ही तेव्हा ह्याच्यात राहायचो मध्ये तर तिथे ते खूप हे करायचं त्या तिकडे खूप असं ते ॲन्युअल डे फंक्शन आहे हे आहे ते आहे तर खूप ते सेलिब्रेट होतं तिथे तर तिथे आम्ही सारखं मग ते डान्सचं हे असायचं त्याच्यात मी भाग घ्यायची मग त्याच्यानंतर मी लहान असताना भरतनाट्यम शिकायला माझ्या आईने मला एका ठिकाणी टाकलेलं पण मग त्या भरतनाट्यमच्या बाई म्हणाल्या की तुझ्या आत्ता पायांमध्ये शक्ती कमी आहे तर तुला हे करता करणं शक्य नाही आहे म्हणून बर थोडंफार मी केलं आणि मग हे तर ते माझ्या कम्फर्ट झोनमध्ये तसं पाहिलं तर नंतर झालं असतं पण आत्ता नाही दुसरं कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे मी इकडे औंधमध्ये राहायला आल्यावर आम्ही ह्याला गेलो शामक दावर जो डान्स कोरिओग्राफर आहे त्याच्या समर क्लासेसना आम्ही गेलेलो तर समर क्लासेसच्या इथे आम्हाला मग त्यां हे त्याचं समर वर्कशॉप असायचं तर त्यात मी भाग घेतला तर मग तो भाग घेतल्यावर महिनाभर क्लासेस आणि मग फायनलला तिथे तुम्ही परफॉर्म करायचं तर आम्ही त्या तर ते तो एक माझा हे होता तेव्हा मला सादर करता आलं प्लस नवीन माझं मित्र मैत्रिणी तिथे झाले मग रोज आम्हाला समर्समध्ये काय करायचं असं हे उन्हाळ्याच्या सुट्टीत तर त्याचा पण हे झालं आणि मग इतरवेळेस म्हणजे मी शाळेमध्ये डान्स होता मला इथं सांभा तर तो एक नवीन प्रकार होता शिकायला त्या लोकांनी एवढं छान ह्यांनी पद्धतीने शिकवलेलं की पहिला आमचा सोलो डान्स होता सगळ्यांचा आणि मग ग्रुप डान्स होता शाळेत असे खूप डान्सेस झाले खूप हे झालं त्याच्यामुळे डान्स ही गोष्ट एक आवडली आता पाहिलं तरी आत्ताच्या काळी म्हणजे हे होत नाही शिकवण्याची संधी तर माहिती नाही मला मिळेल की नाही कारण असं सर्टिफाईड काय कोर्स वगैरे केला नाही आहे मी पण कधीतरी डाऊन द लाईन मे बी या गोष्टी सगळ्या येतील परत पण हे म्हणजे आवडतं एक हे आहे डान्स म्हणजे आवडणारा एक छंद आहे आणि छंद राहील तो आवडता माझा नेहमीच असं मला वाटतं